आपल्या घरी बाहेर गावावरून लोक आले तर आपण त्यांचं मनोरंजन कसं करायचं तर मग समजा आपल्या घरी लग्न जर ठरलेलं असेल तर आपण आधी लग्नाचा का कार्यक्रम करायचा असेल आपल्याला तर मग आपण हळदीचा कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये आपण संगीताचा पण ठेवतो किंवा मग संगीताचा कार्यक्रम झाला की आपल्याला असं वाटतं की काहीतरी देवाचं असावं तर भजन कीर्तन पोवाडा भारूड असं काहीतरी आपण गोंधळ करतो मग लग्नानंतर आपल्याला जर गोंधळ करायचा असेल समजा तर आपण लग्नामध्ये पण गोंधळ वगैरे करतो तर ती पूजा संध्याकाळीच असते आणि संध्याकाळी ती पूजा असली की मग सगळे लोकं एकत्र येऊन ते पूजेसाठी तयार राहतात तर मग सगळ्यांना म्हणजे आवड असते की आता गोंधळ जागरण म्हणजे नेमकं काय असतं तर गोंधळामध्ये म्हणजे कसं रात्रभर लोक पूजा करतात जेवण वगैरे करतात जेवणानंतर मग ते संगीताचा कार्यक्रम होतो आणि रात्रभर लोक जागतात लोक जागल्यानंतर मग ते प्रत्येक एकमेकांना जसं विचारतात की आता काय आहे आता काय आहे तर मग आता समजा लोक आले की त्यांना आपण सांगतो की आता संगीताचा प्रकार आहे तर मग आता काही लोक संगीत म्हणतात काही गाणे गातात काही जुने गाणे वगैरे गातात असं करून मग ते लोकं संगीताचा ह्याचा कार्यक्रम करतात आणि ते जे आलेल्या लोकांना त्यांचं पण मनोरंजन होते आणि पाहुण्यांचं पण मनोरंजन होते आपल्या असं काहीतरी म्हणजे आपल्याला करावंसं वाटते